सीट डाऊन तुम्हाला कशात अॅडमिशन घ्यायची आहे आमच्या कॉलेजचं नाव सिपना कॉलेज ऑप इंजिनेअरिंग अॅन टेक्नॉलॉजी यामध्ये तुम्हाला तुमचं कास्ट कोण म्हणजे कोणत्या कॅटेगरीमदध्ये येता तुम्ही हां तर तेव्हा जर तुम्ही तुमचा नंबर लिस्टमध्ये लागला तर तुम्हाला पन्नास टक्केच फी भरावी लागणार तशी आमची पूर्ण फी एक लाख रुपये आहे तुम्ही कोणत्या काय एज्युकेशन झालेलं आहे दहावीमध्ये किती पडले होते माक्स बारावीमध्ये तुम्ही सी ई टी दिली का जर तुम्ही सी ई टी दिली तर तुम्ही तुम्ही क्वालिफाईड आहे आणि जर नाही दिली तर तुम्हाला सी ई टी कम्पल्सरी आहे द्यावीच लागणार अॅडमिशनसाठी आणि पुढं जी डबल ई वगैरे दिली आहे का तुम्ही हां हां त्यामध्ये कितीचं स्कोरिंग आहे तसेच जर तुमची अॅडमिशन झाली तर आमच्या कॉलेजमध्ये रूल्स अॅन लेगुलेशन ड्रेस कोड हे कम्पल्सरी आहे कॉलेजचा टायमिंग नऊ ते सात वाजेपर्यंत आहे हो अॅडमिशन फॉर्म जो आम एजुकेशन ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल हां आधी ऑनलाईन करायचा आणि नंतर ते फॉम सबमिट करायसाठी कॉलेजची डेट येईल तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये अप्लाय करून द्यायचा हो कास्ट वाईज फी बदल राहते आणि तुम्ही ओ बी सी असल्यामुळे तुम्हाला पन्नास टक्केच आहे फी भरावी लागणार तशी एक लाख फी आहे हां ना ठीक आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून मॅप्लिकेशन घेऊन या नंतर तुमची मॅडमिशन होऊन जाईल हां ठीक आहे थॅंक्यू